आपल्या परिसरात महिला विविध प्रकारचे खेळ खेळत असतात जसं की क्रिकेट झालं बॅडमिंटन रनिंग जसं की बॅडमिंटनमध्ये पी वी सिंधू ह्या नावाजलेल्या आहेत रनिंगमध्ये कविता राऊत ह्या नावाजलेल्या आहे अशा बऱ्याच प्रकारच्या खेळात बरेच महिलांनी आपल्या भारताला गोल्ड मेडलसुद्धा आणून दिलेलं आहे गोल्ड सिल्वर आणि असे म्हणजे महिलांनी खेळ खेळलाच पाहिजे असं मलाही वाटतं व्यक्तिक मत्त्व मी ही क्रिकेट खेळते आमच्या घरासमोर एक मोठं मैदान आहे तिथे रोज आम्ही क्रिकेट खेळायला जातो त्याच्याने आपला ताण कमी होतो आणि आपल्याला समोरच्याचे विचार कळतात आपणही आपले मत मांडू शकतो